मराठी भाषा ही अतिशय सुंदर अशी भाषा आहे यामध्ये चौदा स्वर आणि एकेचाळीस व्यंजने आहे मराठी भाषेचा उदय हा प्राकुत् प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झालेला आहे महाराष्ट्रात मराठीची मराठी भाषा ही सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा प्रशाशनात सर्वप्रथम वापर केलेला आहे मराठी भाषा ही देवनागरी लिपीवरून देवनागरी लिपीवरून लिहिली जाते एकोणिसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला त्यानंतर देशाने मराठी भाषेला अधिकृत राजभाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी ही अतिशय मृदू आणि अतिशय सुंदर अशी भाषा आहे जी महाराष्ट्रात प्रामुख्याने बोलली जाते महाराष्ट्राबाहेरसुद्धा या भा भाषेचा वापर म फार मोठ्या प्रमाणात केला जातो केला जातो म